भारतातील सर्वात महच्वा महत्वाचं सण म्हणजे दिवाळी दिवाळीला मुलांना सर्वांना सुट्ट्या असते आणि त्यामध्ये खूप काही फराळाचं केला जातं आणि आमचा हा दिवाळी सण म्हणजे खूप आवडीचा आहे त्यामध्ये कुणाकडे नाश्त्याला फराळालासुद्धा बोलावल्या जातात आणि हा सण म्हणजे सर्वांचा आवडीचा सण यामध्ये खूप रेसिपी असते आणि खूप स्वीट पण राहते त्यामध्ये करंज्या लाडू चिवडा चकल्या अनारसे हेसुद्धा करतात आणि मेन म्हणजे त्या दिवसाला पुरणाची पोळी याचं महत्व खूप आहे आणि हा सण खूप महत्वानी आणि यानी केला जातो आणि खूप महत्वाचा आहे भारतातील सर्वात महत्वाचा सण दिवाळी